हॅलो मी इथे धाराशिव इथे प पर्यट पर्यटक म्हणून आली आहे आणि मला जाणून घ्यायचं आहे की तुमच्या धाराशिवमध्ये कुठले कुठले पर्यटक स्थळं आहेत अच्छा हो मी हातला देवीबद्दल खूप ऐकलं आहे तुमच्या तुम्ही मला हातला देवीबद्दल काय सांगू शकता का तिथल्या देवीबद्दल

हं हं धाराशिवचं वातावरण कसं असतं नेहमी म्हणजे इकडे थंडी खूप असते की उन्हाळा असतो खूप की म्हणजे तिथल्या वातावरणाबद्दल तुम्ही काय सांगू शकता का आणि धाराशिवमध्ये पर्यटनाचे म्हणजे लोक खूप येतात का पर्यट पर्यटन स्थळं बघायला की असं एवढं काय अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे हो हो हो नक्की चालेल